हां आपण कॉल केला तुम्हाला कुठल्या कुठल्या कार्यक्रमासाठी पाहिजेत चपला लग्नामध्ये हळदीला वेगळे साखरपुड्याला वगैरे असे स् तसं सांगा ना तसं मी तुम्हाला सांगेन हां हां साखरपुड्याला पण तर मी तुम्हाला राजस्थानी ही बुटं पण दाखवू शकते त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते छान उठून येईल हळदीमध्ये तुम्हाला हे त्याच्यावरती खडे लावलेले हवे आहेत का बिना खड्यांचे तुम्हाला एकदम साधी हवी आहे का अच्छा अच्छा तुम्हाला मोठ्या टाचाची चालेल का आमच्याकडे टाचाचे पण म्हणजे खूप सारे प्रकार आहेत तुम्हाला जर पेन्सिलवाले पाहिजे असतील तुम्हाला म्हणजे मी कमी रेंजमध्ये पण भेटेल जर तुम्हाला जर चांगली कॉलिटी पाहिजे असेल ना तुम्हाला दोन हजारपर्यंत पडेल आणि जर तुम्हाला असं म्हणजे जास्त वापरण्यासाठी नसेल पाहिजे हलक्यामधून जर माल बोलायला गेला ना तर आम्ही तुम्हाला आ आठशे नऊशेपर्यंत देऊ पण चांगली कॉलिटी जर तुम्हाला तुम्हाला जर चांगलीच कॉलिटी हवी असेल ना तर तुम्हाला दोन हजारच्या खाली भेटणार नाही आणि आमचं कसं आहे आम्ही एकदा जे प्रोडक् विकलं ते रिटन घेणार पण नाही पण तुम्हाला फक्त पण तुम्हाला फक्त लग्नासाठीच कशाला हव्या आहेत आमच्याकडे तुम्हाला असे रोजच्या घालण्यासाठी पण खूप सारे आहेत चपला तुम्हाला जर असं आता बाहेर फिरायला जायला घरात वापरायला असे म्हणजे खूप प्रकार आहेत जर तुम्हाला जर बघायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही हे पाठवू काय शॉट्स वगैरे तसं तुमचं नाव काय आहे मला कळेल का तुम्ही माझी हां अच्छा तुम्ही सलोनी आहात का ओहो मी ओळखलं तुम्हाला ओळखलं तुम्हाला तुम्ही हां आमचे नेहमीचे ग्राहक आहात आमचं पण आता आमचं पण तुम्हाला बघावं लागेल ना जरा पण तरी मी प्रयत्न करेन हां चालेल बघू आम्ही जरा पहिले तुमचे पाहुणे मला तुमच्या सगळ्यांची वाटलं तर नोंदी करून पाठवा की तुम्ही किती जण आहात वगैरे आणि प्रत्येकाचे मला हे सांगा की कोणाला कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजेत कोणाला सपाट पाहिजे असेल कोणाला म्हणजे असं बुटांचं साईजचं पाय मागचा पुढचा पट्टा जसं ज जसं हवं आहे ना तुम्ही वाटला तर एक क्लिय हे करा तयार तुम्ही माझ्या या हां हा माझा फोन नंबर आहे तर तुम्ही ह्याच्यावर मला सगळं पाठवू शकता आणि घ्यायला तर तुम्हालाच यावं लागेल मी तुम्हाला पण मी तुम्हाला पहिलं सांगितलं कारण की आमच्याकडे तुम्हाला कॉलिटीची कमी भेटणार नाही चांगल्या जर तुम्हाला पाहिजे असेल चपला तर तुम्हाला ते दोन हजारपर्यंत पडतील दोन हजाराच्या वरती जातील कारण की आमची कारागिरी पण तशी असते आणि तुम्हाला असं नाही की तुम्हाला काही छान वस्तू भेटेल कारण की आमचे जे आम्ही बनवलेले असतात ना सगळ्या चपला ते तुम्ही कित्येक वर्षं वापरू शकता ते तुम्हाला म्हणजे तुम्ही वापरल्यानंतरच सांगू शकाल की केवढं छान पद्धतीने आमचे म्हणजे कामगार ते त्याच्यासाठी काम करतात हो हो चालेल चालेल हां हां हा आमचा संपर्क नंबर आहे तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला वाटलं तर स्वत हून संपर्क करू शकता तर अजून तुम्हाला काही द्यायचं असेल हो हो चालेल चला हो